ऋतूकाल स्त्रियांचा ऋतूकाल म्हणजे साध्या भाषेत बोलायचं झालं तर पिरेड्स ज्याला आपण मासिक पाळी पण म्हणतो त्या काळात चार दिवस स्त्रियांना सगळ्यांपासून थोडं वेगळं बाजूला असं बसवा बसवण्याची प्रथा आमच्याकडे होती किंवा कुठल्याही वस्तूला तिने हात लावायचं नाही एका जागी बसून राहायचं कदाचित याच्या मागचं कारण त्यांना आराम मिळावा हे देखील असू शकतं पण कधी कधी ती गोष्ट मुलींना आवडत नाही कालांतराने ती गोष्ट खूप कमी झाली पण त्यांना बाजूला ठेवणं बसवणं अशी प्रथा काही असायच्या आमच्याकडे पण आता कालांतराने तसं काही होत नाही स्वच्छतेबाबतीत बोलायचं झालं तर जास्त वयाचे ज्या वृद्ध आहेत त्यांच्या बाबतीत नाही सांगता येणार त्यामुळे ते त्या योग्य स्वच्छता मेबी त्यांना कशी घ्यायची हे माहीत नसेल त्यामुळे ते कपडा वापरायच्या मासिकपाळीमध्येपण आताच्या जनरेशनमध्ये बऱ्यापैकी मॅच्युरिटी आली आहे की कधी काय वापरलं पाहिजे वेगवेगळे इंटिमेट वॉशेस असतात ते वापरतात मुली आता आणि पॅड्स वगैरे वापरतात मेन्स्ट्रल कप वगैरे वापरतात ही जागृती आता आली आहे पण आधी नव्हती